काही दिवसांआधी मी बजाज कंपनीचा सिलिंग फॅन घेतलेला आहे सिलिंग फॅन हा बजाज कंपनीचा खूप चांगला निघालेला आहे याची कॉलिटी चांगली निघालेली वायरिंग चांगली आहे पंख्याचा आवाज अजिबात येत नाही आहे पंख्याच्या ज्या पाती आहेत त्या पाती खूप चांगल्या आहेत जाडसर आहेत ते फिरलेत की ते फिरतांना पण कुठलाही त्रास होत नाही चांगला फिरतो पंखा त्याचं जे कंप्रेसर आहे ते पण चांगलं आहे वायरिंग चांगली केलेली आहे पंख्याची त्याच्यामुळे पंखा आम्ही लावला की कुठल्याही प्रकारचं डिस्टर्बन्स किंवा आवाज होत नाही त्यामुळे हा जो पंखा आहे हा सर्वांना आवडलेला आहे